जुन्या आणि नवे माध्यमांबद्दल सांगायचं म्हटलं तर जुन्या माध्यमांमध्ये कसं तर टी व्ही वगेैरे रेडिओ ह्या जुन्या माध्यमांमध्ये कसं जास्त प्रमाणात रेडिओ हे युज केले जायचे आता सगळं चेंज झालेलं आहे आता कसं रेडिओ तर कुठे अमलातच नाही आहे सध्या कुठं थोडेफार पण आपल्याला रेडीओ वगैरे कुठं दिसत नाही आपल्यामध्ये आता कसं सगळं एल ई डी मोबाईल हे मोबाईल सिस्टम आल्यामुळे सगळ्यात गोष्टी जुन्या ज्या गोष्टी आहे त्या लुप्त होल्या होत चाललेल्या आहे जर सांगायचं म्हटलं तर जुन्या पद्धती कशा तर म्हणतात ना जुनं ते नवं जुनं ते सोनं असतं तसं त्या टाईपमध्ये झालेलं आहे जुनं जुन्या पद्धती पूर्ण लुप्त होत चाललेल्या आहे ह्या नवीन माध्यमामुळे तसं टेक्निकली आता सर्वच आता अगोदर आपण बघत होतो की सी सं आपण लहानपणी असताना सायकल सायकली जास्त युज करायची लोकं पण आता असं मोटरसायकल वगैरे आता हे नवीन ट्रेंड कार जसं वेगवेगळे ते माध्यमात सगळं प्रगती झालेली आहे अणि खरंच म्हणायला गेलं तर जुनं ते खरंच असं सोनं वगैरे होतं असं माझं म्हणणं आहे